मी घेतलेलं माझं पहिलं छायाचित्र ते मी सतरा ते अठरा वर्षाचा असेल त्या वेळेस घेतलं होतं आणि जेव्हा मी घेतलं त्या वेळेस मला एवढं काय फोटोग्राफीबद्दल माहित नव्हतं आणि ज्या वेळेस मी घेतलं त्या वेळेस मला समजलं की वॉव मी फोटो खूप चांगला घेतो आणि ते मला स्वतःहून नाही समजलं मी खूप सारे फोटोज घेतले आणि ते मी स्टोरीला टाकायचो किंवा एक दुसऱ्यांना पाठवायचो की बघा मी फोटो कसे काढतो आणि त्या वेळेस माझ्या संपर्कामध्ये जे कोणी पण लोकं होते जे कोणी पण चांगले फोटोग्राफर होते जे माझ्या ओळखीचे आहेत त्यांनी मला सांगितलं की आदर्श तू येच्यावर काम करायला पाहिजे कारण का तुझी फोटोग्राफी तू जे चित्र काढतोस फोटो काढतोस जे कॅप्चर करतोस मुमेंट्स ते खूप चांगल्या प्रकारे करतो आणि जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी माझ्यामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट केली आणि स्वतःला थोडं डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला की मी अजून किती चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे मी फोटो घेऊ शकतो त्यामुळे मी फोटो घेण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे मला मोटिवेट भेटला आणि मी नेचरचे रॅन्डम लोकांचे मुमेंट कॅप्चर करणे चांगल्या प्रकारे सनसेट्स काय आणि खूप साऱ्या प्रकारच्या अशा गोष्टी आहेत जेच्या मी फोटो घेण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर मला थोडं समजलं की फक्त फोटो घिऊन काम चालणार नाही त्या फोटोमध्ये थोडे इम्प्रूव्हमेंट थोडेसे कलर ग्रेडिंग थोडीशी एडिटिंग आणि थोडं टचअपचं गरज आहे त्यानंतर मला हे समजल्यानंतर मी फोटो काढायचो त्याला टचअप करायचो थोडीशी चांगली एडिटिंग करायचो आणि त्यानंतर मला हे थोडंथोडं करत मी शिकत गेलो आणि मला फोटोग्राफीमध्ये खूप आणि खूप चांगल्या प्रकारे आनंद यायला लागला त्यामुळे मला फोटोग्राफी हा खूप आवडतो आणि त्यानंतर माझ्या फोटोग्राफीची छायाचित्रं काढण्यास या जर्नीला सुरुवात झाली आणि त्यानंतर मला समजलं की फोटोग्राफीमध्येसुद्धा पैसा आहे फोटोग्राफीमध्ये बघायला गेलं तर खूप सारे लोकं खूप सारे टॉपवर पोचलेले आहेत फोटोग्राफीमध्ये खूप सारे लोकं खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे कमवत आहेत चांगले चार्जेस घेत आहेत खूप सारे प्रोफेशनल लोकंसुद्धा आहेत आणि ह्याद्वारे मला फोटोग्राफीच्याबद्दल थोडंथोडं मी शिकत गेलो आणि आता पण मला शिकण्याची एवढी इच्छा आणि फोटोग्राफीमध्ये मला एवढं खूपखूप पुढे करियर पण करायची इच्छा आहे की फोटोग्राफी खूप चांगला प्रकारे माझा छंद आहे आणि मी प्रयत्न करेल की फोटोग्राफीमध्ये माझं काय झालं तर होऊ शकेल कारण का मला खूप आवडतं फोटो काढणं आणि रॅन्डम पिच्चर क्लिक करणं बघायला गेलं तर मी फक्त बघूनच सांगू शकतो की तिथं कसा आणि कुठल्या प्रकारचा फोटो येईल आणि कशा कसा येईल आणि मी माझ्या डोळ्यांनी पहिले कॅप्चर करतो आणि त्यानंतर माझ्या फोनमध्ये कॅप्चर करतो बघायला गेलं तर माझे मेमरीज फोटोज वगैरे खूप सारे पडलेत नेचरच्याबद्दल आणि सनसेट्स काय येच्या त्याच्याबद्दल मी फोटो काढतच राहतो आणि स्वतःला डे बाय डे डेव्हलप करत राहतो खूप साऱ्या लोकांनी माझी प्रशंसासुद्धा केली की तू फोटोग्राफीमध्ये तेवढं करियर करायला पाहिजे कारण का तुझी फोटोग्राफी खूप चांगली आहे त्यामुळे मी स्वतःला थोडंथोडं करत डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद